मला बायकिंग करायला आवडते मी एकदा पुण्यावरून नांदेडला येत होतो रात्री दोनचा वेळ होता दोन वाजता मी निग मी निघालो होतो एकटा होतो गाडीवरती मग थरारक असा विषय असा की मी एकटा आहे रात्री खूप अर्ध्या रात्री निघालेलो आहे दोन वाजता तर मला सकाळी नऊ साडे नऊ वाजले होते घरी पोहोचायला तर तेवढा वेळ मी गाडी चालवली स्वतः एकट्याने मग ही खूप कमालीची गोष्ट आहे एकटं एवढा रात्री प्रवास करणं कारण बाईक चालवताना जसं आप आपण म्हणालो की हेल्मेटची गरज आहे तर हेल्मेटच्या गरजेसोबत सोबत तुम्ही कुठल्या वेळेला प्रवास करताय हे पण तेवढंच आहे मग मी रात्रीचा प्रवास केला होता तर तो माझ्यासाठी खास क्षण होता कारण मी असं कधी विचार नव्हता केला की मी कसं कधी करू पण त्या वेळेस ती वेळ तशी होती जावंसं एक हुरूप होता मग मी जात होतो मग घाट होते त्या घाटांचा मला रस्त्याचा अनुभव घ्यायचा होता बाईकिंगमध्ये अनुभव घ्यायचा म्हटला तर नवीन रस्ते जाणं त्या नवीन रस्त्यांना भेट देणं फार गरजेची गोष्ट आहे सो एकंदरीत लक्षात राहण्यासारखे प्रत्येक ट्रिप्स असतात जिथे आपण बाईक घेऊन जातो